हातपंप मी स्वतः एक ॲग्रीकल्चरल इंजिनियर असल्यामुळे ही कन्सेप्ट मला आलेली होती हातपंप म्हणजे त्याच्यामुळे हातानी जे तयार केलेल्या व्हॅक्युममुळे पाणी जे वर येते व त्या व्हॅक्यूममुळे पाणीवर येऊन जे नळाले येते त्याला हातपंप म्हणतात आणि हातपंपावर जे लागलेले लाईन महिलांची ते मी बघितलेले आहेत आणि तो मी स्वता अनुभव पण घेतलेला आहे परत उन्हाळ्यात वगरे जर पाण्याची पातळी कमी झाली भू भू गर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हा उन्हाळ्यात कोरडाव असू शकतो